चित्र काढतेवेळी ब्रश प्रत्येक प्रकारचे कलर या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात सगळ्यात महत्त्वाचे हो म्हणजे ॲक्रेलिक कलर तुम्ही कलर वापरताना तुमी ते कशासाठी वापरता त्यानुसार तुम्ही क क कले कलरची खरेदी ही केली पाहिजे जेवढी कलरची क्वालिटी असेल त्या कलरची किंमत ही जास्तच असू शकते ऑइल पेंट वापरत असताल तर ते निश्चितच महाग असते तुम्ही कपड्यावर कल चित्र काढता हार्डबोर्डवर काढता की तुम्ही काचेवर प्रे काढता हे तुम्ही नेमकं कशासाट कशावर चित्र काढता त्यानुसार तुम्हाला कलरचं निवड ही करावी लागते ब्रशची निवड करत असताना ब्रश किती पॉईंट आहे किंवा ब्रश किती बारीक पाहिजे त्यानुसार ब्रशला नंबर असतात आणि त्या नंबरनुसार ब्रशची निवड ही केली जाते चित्रकलेची सामुग्री महाग किंवा स्वस्त असं म्हणू शकत नाही आपण कुठल्या क्वालिटीचे कलर वापरतो कुठल्या क्वालिटीचं साहित्य वापरतो त्यानुसार त्याची किंमत कमी जास्त असते आणि आपली कला किती मोठी आहे त्यानुसार ह्या गोष्टी आपण खरेदी करत असतो